आम्हाला वाचनाची घरामध्ये सर्वांनाच आवड असल्यामुळे आमच्याकडे विविध पुस्तके आहेत क्लासिक पुस्तक म्हणजे लहान मुलांचं चंपक हे पुस्तक आमच्याकडं आहे त तशापैकी स्पेशल ए एडिशन बुक्सपैकी काही पुनर्प्रकाशित केलेली पुस्तके ही आहेत आणि ज्या पुस्तकां जे पुस्तकं आम्हाला मिळालेले नाही त्या पुस्तकाची हार्डकॉपी आम्ही तयार करून घेतलेली आहे हार्डकॉपीमध्ये आमच्याकडे हार्डकॉपीमध्ये आमच्याकडे होत्यास नव्हते या नावाचे पुस्तक आहे तशाच पद्धतीने आम ते पुस्तक आम्ही काही पुस्तके आम्ही ऑनलाईन खरेदी केले तर काही पुस्तकांसाठी आम्ही जे ग्रंथां चं एक प्रकारचं एक्झिबिशन होतं त्या एक्झिबिशमधून आम्ही ते ग्रंथ खरेदी केलेले आहेत पण शक्यतो सर्व बुक्स आम्ही एक्झिबिशनमधूनच खरेदी केलेले आहेत